मी ॲमेझॉन इथून ऑडर केलं होतं एक केक आणि पिझ्झा बटं मला ते ऑडर्स प्रॉपर डिलिवर्ड झाले नाही आणि त्याच्यामुळे जे ऑडर्स माझे रद्द झालेत त्याचा ऑडरची जितके पण मी पैसे ऑनलाईन पे केले होते ते मला रिफंड भेटलेले नाही त्याकरिता मी कॉस्टमर सेंटरला कस्टमर्स कॉल सेंटरला कॉल केलेला पण तिथे पण मला रिस्पाँस भेटला नाही तर मी मेल पाठवलेला आहे ज्याच्यामध्ये मला अपडेट कळवा